मी नंदू विश्वनात चक्रनारायण बोरगाव मंदिर सिद्धार्थनगरमध्ये राहतो मी कुठलाही प्रकारचे कामं करतो म्हणजे की शेतीची कामं करतो त्याच्यानंतर आम्ही ते फ्लॅट मोजणीचे कामं करतो शेती मोजणीचे कामं करतो मजूर म्हणून कामं करतो आम्ही आणि आमच्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारची जर समजा कामं असले बांधकामाची कामं असले तर आम्ही ती कामं करतो